परिसरातील रोजगारांना खूपच संधी मिळते ती पर्यटनामुळे आज आमच्या इथे पर्यटन स्थळ म्हणून याठिकाणी प्रसिद्धी दिली गेली आणि या प्रसिद्धीमुळे आज स्थानिकांना अनेक रोजगार मिळालेले आहे आमच्या इथे मासे केळी फळं आणि पानवेल हा ह्या लागवडी होतात आणि ह्या लागवडीमधून मधून येणारं जे उत्पन्न आहे ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे आता भाव यायला लागला अतिशय चांगल्या प्रकारचं ताजं मिळत असल्यामुळे पर्यटक अगदी आनंदाने ते खरेदी करतात या ठिकाणी अनेक स्थानिकांना या ठिकाणी आपल्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरा आजूबाजूला शेतात ज्या तयार होतात त्या या ठिकाणी येऊन विक्री करता येतात आणि त्यामुळे त्यांना चांगलाच फायदा होतो इकडे चांगल्या प्रकारे वस्तू जातात चांगल्या वस्तू किंवा मासे किंवा केळी ही ज्या प्रमाणात इकडे भाव मिळतो तो पाहता शेतकऱ्यांना किंवा स्थानिकांना रोजगार मिळतो पण आता हा वाईट परिणाम काय व्हायला लागला आहे जे स्थानिक लोक आहेत त्यांना हे मासे आता महाग किंवा केळी महाग घ्यावी लागतात हा ह्या ठिकाणी वाईट अनुभव येतो आहे आणि बऱ्याच प्रमाणात हा म्हणजे वाईट अनुभव प्रत्येकाला येत असल्यामुळे प्रत्येकजण थोडा चिंतेत आहे की हे पर्यटन टन स्थळ जर पुढे गेलं असंच चालू राहिलं तर आपल्याला ह्या साध्या गोष्टीसुद्धा महाग घेऊन खाव्या लागतील हा वाईट परिणाम अनुभवायला येतो आहे